नमस्कार मी वेदांत धोंगडे शेती पशुपालक छोटे व्यवसाय ह्यांसारख्या गोष्टी मुलांना प्रथमतः आपल्या घरातून समजतात कारण हे सर्व घरगुती व्यवसाय आहेत तसेच आपल्याला या गोष्टींची माहिती आपल्या आसपासच्या भागातून मिळते आपल्या गावातून मिळते आता बघायला गेलं तर मी स्वतः एका छोट्या गावातून आलो आहे त्याच्यामुळे छोट्या गावात सुतारकाम दुरुस्ती पिठाची गिरण पोल्ट्री दूध दुग्धव्यवसाय यासारखी व्यवसाय आपल्याला सरसा बघायला मिळतात आणि यातूनच आपल्याला या गोष्टींची अधिक माहिती मिळते